नमस्कार मी कमलिनी मराठे बोलते आहे मी नुकतेच या शहरात राहायला आले म्हणजे एक महिन्याभरात या तर मला माझा पॅन कार्डवरचा पत्ता अपडेट करायचा आहे तर काय करायला लागेल मला थोडी प्रोसेस सांगू शकाल का म्हणजे मी त्याप्रमाणे मग कागदपत्रं गोळा करून पॅन कार्डवरचा पत्ता माझा अपडेट करते अच्छा माझं जुनं पॅन कार्ड आहे ना माझ्याकडे तर त्याचा नंबर वगैरे काय ही प्रक्रिया ऑनलाईन होऊ शकते का ते ही सांगा अच्छा नाही का बरं मला कागदपत्रं सांगा तुम्ही मग मी त्याप्रमाणे गोळा करून काय आवश्यक बदलासाठी असेल ॲड्रेसच्या तशी तुम्हाला आणून देते हो बँकेच्या पासबुकवरती घेतलं आहे मी अपडेट करून आर्धा आधार कार्ड पण माझं झालं आहे मग आधार कार्ड बँकेचं पासबुक अच्छा रेंट ॲग्रीमेंट आहे माझ्याकडे हो हो ह्या तीन गोष्टींवर आहे मोबाईल नंबर अपडेट आहे माझा आणि सगळीकडे व्यवस्थित अच्छा ठीक आहे ठीक आहे हां हां फॉर्म भरून हां चालेल चालेल ओके आणि सगळ्याच्या झेरॉक्स आणायच्या आहेत का नोटरी लागेल का सेल्फ अटेस्टेड चालणार आहे काय करायचं आहे अच्छा ओरिजनल आणि एक झेरॉक्स कॉपी हां फोटोकॉपी तेच अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हां हां हां ओके चालेल आणि याला काही कॅश आपल्याला भराय लागेल याची काही फी भरावी लागेल का अच्छा अच्छा ठीक आहे म्हणजे तेवढं मी पैसे बरोबर ठेवीन हो चालेल चालेल माझं आणि माझ्या घरच्यांचं सगळ्यांचंच मी एकत्र आम्ही येतो आणि तुमच्याकडून करून घेतो आणि सगळ्यांचे आधार कार्ड आहेत अपडेट बँक पासबुक आहेत आमची अपडेट आणि रेंट ॲग्रिमेंट मी देऊ शकते लाईट बिल देऊ शकते चालेल चालेल ओके आणि हे साधारण किती दिवसात येईल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हरकत नाही मग मी हे सगळं करून घेते हां हां हां हो मी एकीकडे सगळं लिहून घेतलेलं आहेत कागदपत्रंही सगळ्यांची गोळा करून झेरॉक्स घेऊन आम्ही सगळे येतो काय तुमचं टायमिंग असतं अच्छा अच्छा ठीक आहे मग दहा नंतर मी येते तुमच्या केंद्रात हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद